मी सोनिया बोलते माझी मुलीचं ॲडमिशन करायचं होतं त्यामध्ये रियान स्कूलमध्ये तर मला तुम्ही थोडं सांगू शकता का की काय प्रोसिजर असणार आहे आणि काय ते फश्ट स्टँड्लं फश्ट स्टँडर्डला जाणार आहे नाव आहे पुनम ॲक्च्युली ती आम्ही मुंड्रॉपमध्ये टाकली होती तिला तर आता ती फर्स्टला जाणार ना तर मग ॲडमिशन घ्यायची आहे

ओके अच्छा ओके

ओके आणि तुमच्या स्कूलमध्ये काही स्पोर्ट्सचं वगैरे काही गेमिंगचं वगैरे काही आहे का जे नवीन नवीन ॲक्टिव्हिटी मुलांसाठी अवेलेबल असं काही तुमच्यामध्ये आहे का स्कूलमध्ये ओके

ओके ओके ओके

बरं बरं ठीक आहे चालेल मी बरं मग तुम्ही मला डेट वगैरे सांगू शकता का कधी यायचं आहे त्या दिवशी मग आम्ही आमच्या मुलीला घेऊन येऊ बाकी काही डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट वगैरे काही आहे का हां काय म्हणजे काय आहे का टायमिंग वगैरे फॉर्म भरण्याचा

नाही तिचं आधार कार्डचं अजून बनवलं नाही आहे हा पण आमचे काय डॉक्युमेंट्स आणू शकतो का

ओके ओके ठीक आहे चालेल मी वेनस्डेला येते मग तेव्हा बाकीचं भरून घेऊ फॉर्म वगैरे ठीक आहे